आमच्या आमच्या कुटुंबामध्ये आमच्या परिवारामध्ये एक कामाचं नियोजन केलेलं आहे या पद्धतीने की घरामध्ये जेवढी पण जी पण कामं असतात जसे की स्वयंपाक त्यानंतर घराची स्वच्छता वगैरे तर जनरली ग्रामीण भाग असल्यामुळे इथे हा हे सगळे कामं महिलांकडेच असतात त्यामुळं घरातले स्त्रियांनाच हे कामं आहेत त्यात त्यातल्या त्यात जेवढे काही शक्य आहेत पुरुष ज्यावेळेस घरी असतात पुरुष मंडळी त्यावेळेस आम्ही हे कामे आम्ही करतो जेव्हा पण शक्य असेल तेव्हा कारण का की ग्रामीण भाग असल्यामुळे कामासाठी पुरुषांना बाहेर जावं लागतं अशी पद्धत इकडे आहे की स्त्रिया जनरली सर्वीस किंवा बाहेरची कामं करत नाहीत असं एक पॅटन आहे गावामधला त्यामुळं जण मॅक्झिमम शंभर टक्के सगळेच नाही पण मॅक्झिम असं होतं की स्त्रिया घरी वेळ देतात आणि पुरुष बाहेरचे कामं मॅनेज करतात तर जरी स्त्रियांना जायचं असेल तर मग गाडी असणे किंवा पायपायी जाणे या गोष्टी थोडासा डिपेंडन्सी येते स्त्रियांना आणि त्यातल्या त्यात लहान मुलं असतात आणि त्यांचं स त्यांना त्यांच्याकडे बघावं लागतं त्यामुळं स्त्रियांनी शक्यतो घरी घरची कामं स्त्रियांकडे वाटून दिलेली असतात